मी इतक्यातच केशकिंग हेअर ऑईल हा प्रॉडक्ट यूज केला आहे म्हणजे तसं तर आधी मला वाटलं नव्हतं की मला इतका इफेक्ट जाणवेल आधी तर मी फक्त याची टी व्हीवर ॲडव्हरटाईज वगैरे बघत होती तर असं वाटलं की चला आता एकदा सगळेच म्हणजे ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट मी माझ्या केसांसाठी ट्राय करून बघितले तर हासुद्धा करून बघू तर मी एकदम शॉक झाले म्हणजे हा प्रॉडक्ट लावून कारण की दोन तीन वर्षातच म्हणजे माझे केस आधीपेक्षा खूप त्यात फरक जाणवलेला आणि तो फरक म्हणजे आधी माझे केस खूप भुर्के होते आणि खूप गळतसुद्धा होते आणि इतके जास्त घने पण नव्हते पण जेव्हापासनं मी हा प्रॉडक्ट यूज करत आहे म्हणजे तर आता तुम्ही जर बघितलं तर माझे केस खूप लंबे काळेशार आणि खूप घने दाटसुद्धा आहे तर असंच मी हा जो प्रॉडक्ट आहे याच्यावर जेव्हा बघितलं की कोणते केमिकल वगैरे आहेत का किंवा कोणते केमिकल्स यूज केलेले आहे तर त्यापेक्षा शॉकिंग न्यूज आढळली की हे जे हेअर ऑईल आहे ते पूर्ण आयुर्वेदिक आहे आणि यात कोणतेही केमिकल्स वगैरे असं टाकलेलं नाही आहे जे की केसांना डॅमेज वगैरे करतील तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे या हेअर ऑईलची तर मी हा हेअर ऑईल म्हणजे तसं म्हटलं तर सगळ्यांना सजेस्ट करेन